मला गाणी ऐकायला आवडतात जुनी हिंदी फिल्मी गाणी ऐकते तशीच मराठी गाणी पण ऐकायला आवडतात मराठी गाणं भाव गीतं नंतर सुगम संगीत शास्त्रीय संगीत हे सगळी गाणी आवडतात जुनी गाणी फिल्मी खूपदा रेडिओवर ऐकत असते माझे आवडते गायक म्हणजे खास तर लता मंगेशकर आहे